अरे भाई की घरात बसलोय तू मी त्यासाठीच तुला फोन करणार होतो जाऊया काय अरे माझं लोकेशन जाऊया की अरे किलचं असं आज हे बघितलं मी ए मग कसलं मारतो आहे माहिती आहे आई शपथ जोरात जोरात भाव विषयच नाही हां पण ठीक आहे हां हां हां आता काय आता जायचं तर आहे पण कुठलं बघूया तुझं सांगितलेलं बघूया की मी सांगितलेलं बघूया काही कळेना मला मी तर किल बघितलं त्याचं प्रोमो वगैरे पण मग काय

हां हां चालत आहे की हां पण महाराजा कशावरती कशावर काय आम्ही अजून मी काय बघितलं नाही रे हां हां हां हां असं आहे काय चालत आहे की तसं पण तू म्हणजे कधी फ्री कधी आहेस मग कधी जायचं आपण

चालते की मग मी घरात विचारतो जरा थांंब जरा काय सध्या मी कामात आहे साडे पाचपर्यंत मी नऊचे ते की आठ नऊ जाऊया आपण

चालत आहे मग जेवण पण करून जाऊया

जेवण करून तू पण ये मी पण जेवण करून घेतो हां चालत आहे की चालत आहे की चालत आहे